आमच्या इथे विविध खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या फार जास्त आहे त्याच्यामुळे ग्राउंडवर जागा कमीच पडते आणि ते ग्राउंड ही काय असं खास असं नाही आहे ज्याच्या पण त्याच्यामुळे मुलांना त्रास खूप होतो त्यामुळे क्रीडाक्षेत्राने आमच्या इथे मस्त ग्राउंड बनवून दिलं आहे जसं क्रिकेट त्याच्यासाठी त्यांनी मस्त ग्रास टाकून दिली आहे पीच चांगली बांधून दिली आहे आणि ग्राउंडभोवती जाळी ही लावली आहे ज्याच्यामुळे जर बॉल वगैरे बाहेर गेला तर त्यांना त्रास नाही होणार त्याचा आणि त्यांच्या तंदुरुस्तीसाठी मेडिकलची व्यवस्थाही ठेवलेली आहे बाजूलाच आणि जर कुणाला खेळायला वगैरे चान्स नाही भेटला तर त्याच्यामुळे जसं की मुंबई प्रीमियर लीग वगैरे असतात तर तिथे ही त्यांना चान्स मिळतो खेळायला म्हणजे कुठलंही मूल असं विदाउट खेळता राहत नाही सगळ्यांना अगदी खेळायचा खूप छान चान्स भेटतो त्यामुळे आमच्या इथे क्रीडा क्षेत्राने भरपूर असे ग्राउंड बांधून दिले आहेत वेगवेगळ्या खेळांसाठी त्याच्यात मुलांना खेळायला ही मिळते आणि त्यांचे मानसिक आरोग्सग्य ही चांगले राहते आणि ते तंदुरुस्त ही राहतात